तसं बघायला गेलं तर वेगळी भाषा वेगळी संस्कृती म्हणजे परवा मी हुबळीला गेलो होतो हुबळी म्हणजे कर्नाटकामध्ये येतं आणि तिथली आता आपल्याला माहिती आहे कर्नाटकी संस्कृती आम्ही भजनाच्या कार्यक्रमाला गेलो होतो तिथं तर तिथली भाषा एकतर कन्नड तिथली मदर टंग कन्नड आहे आपण मराठी लोक मराठी माणसाने कसं काय करायचं आता कर्नाटकात आम्ही तिथलं तिथलं जेवण पण फक्त भात खाणारे लोक आपण कसं ॲडजेस्ट करायचं तर तिथं एकदा काय झालं ते म्हणाले ते त्यांचे त्यांच्या भाषेत बोलत होते येन माड तिनी थोडं थोडं कन्नड येत आहे हो पण पूर्ण कन्नड त्यांना काय वाटलं पूर्ण कन्नड येत आहे काय की आम्हाला मग काय झालं असंच आम्ही भजनाचा वगैरे कार्यक्रम झाला आणि जेवायला वगैरे बसलो मग ते हिंदीत आमचा संवाद चालू झाला कारण हिंदी आपली राष्ट्रभाषा आहे मग त्यांना जरा जरा सांगितलं संस्कृत वगैरे तुम्हाला जमतं का थोडं थोडं आम्ही संस्कृतचे विद्यार्थी आहोत असं सांगलीतले ते म्हणाले संस्कृत आम्हाला थोडं थोडं अल्प अल्प हा ठीक आहे म्हटलं नो प्रॉब्लेम थोडं थोडं संस्कृतमध्ये बोलू आपण मग तसं झाल्यावर तिथं तिथली संस्कृती वेगळी सगळी कर्नाटकी पद्धत सगळी ती आणि तिथल्या भजनाची पण पद्धत वेगळी आम्ही आमचे भजनं कसे तर आता माहिती आहे आपण भजनाला पहिल्यांदा हे सगळं घेऊन आपलं टाळकऱ्यांचं हे तसं चालू करतो एकदम हरिपाठ वगैरे केल्यासारखं आपण करतो मग ती भजनाची वगैरे सगळी तिथली परंपरा वेगळी प्रकृती वेगळी तर आम्ही तिथं एकदम ॲडजेस्ट करत करत असं आणि मुळात काय व्हायचंं माहिती काय आम्ही नंतर दुसऱ्या दिवशी कीर्तन होतं त्या कीर्तनात मराठी विनोद केलेले त्यांना समजेना बरोबर आहे भाषेचा प्रभाव पडतो आहे मग तिथं आम्हाला अशा अडचण आली का तर विनोद तर करतो आहे पण तो समजला पण पाहिजे मग हे मराठी विनोद केलेलं तिथं कळेना असं थोडक्यात आमचे छान वातावरण झालं होतं तिथं